माझ्या शेजारच्या शेजारील जर पाच नावं सांगतो जर म्हटलं नितीन गवई आहे त्याच्यानंतर विजय ताडे आहे त्याच्यानंतर मंगेश ताडे आहे त्याच्यानंतर वानखडे आहे त्याच्यानंतर आपलं अनिल वांनखडे आहे